नाही नाही हॅलो हो हो पोळ्याचं हे आहे

हो पोळा फुटणार आहे सहा वाजता हो मलाही हो हो मलाही जायचं आहे बैलाला नैवेद्य वगेैरे द्यायचा आहे तर जाऊ आपण मग बरं हो मी पूजेचं ताटच काढत होती आता आणि मग बैलाचा नैवेद्य वगैरे पण घेते आणि मग तिकडेच करू यात्रा वगैरे बघते आणि तुमच्याकडे मग हो बरं बरं झुला वगैरे टाकला असेल बैलाच्या अंगावर आहे ना हो मी सव्वापाचपर्यंत येते म्हणजे मग मला जास्त वेळ राहता येईल आणि बघता पण येईल तिथले सगळे बैल वगैरे होय ना पोळा फुटतो वगैरे तर ते हो बघते मी म्हणजे मी पूजेचं ताट ते बैलाच्या

हो दुसऱ्यांदा पाहायला भेटेल हा हॅलो हो पोळा पाहायला भेटेल पोरांना म्हणजे मग येतेच मी तिकडे

हो हो हो हो ठीक आहे ठीक आहे हो